एकदा मला एक जॉबची ऑफर आली होती एका कॉलेजमध्ये मला एक पार्ट टाइम लेक्चरर म्हणून जॉब ऑफर केला गेलेला होता पण त्या वेळेस मी निर्णय नव्हती घेऊ शकत की मी करावं किंवा नाही करावं किंवा काही थांबून थोडे दिवसांनी तो निर्णय घ्यावा मग त्या वेळेस माझे जे प्राध्यापक होते त्यांना मी फोन केला आणि त्यांना विचारलं कारण तो माझा पहिलाच अनुभव होता त्याआधी मी कुठे नोकरी नव्हती केलेली त्यामुळे तो जमू शकेल की नाही इथपासूनच मला शंका होती पण मी माझ्या प्राध्यापकांना फोन केला आणि त्यांचं मार्गदर्शन घेतलं आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की केव्हा ना केव्हातरी सुरुवात करावीच लागणार होती त्यामुळे मग त्यांनी मला सांगितलं की तू हा निर्णय घे आणि हा ही नोकरी तू स्वीकार आणि त्याप्रमाणे मग मी त्या जॉबला सुरुवात केली